दैनंदिन आयुष्यामध्ये मेकअप हा मी सहसा टाळते कारण जितकं नैसर्गिक असेल तेवढं आपल्या स्वतःसाठी ते फायद्याचं असेल मेकअप ही काळाची गरज झालेली असल्यामुळे काही औचित्य सा काही कार्यक्रमांचा औचित्य साधून ते करणंही तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपण आपली व्यक्तिरेखा कशी जोपासतो आणि कशी ती पुढे इतरांवर छाप पाडतो ह्यासाठी आजकाल दिसणं हे जास्त महत्त्वाचं झालेलं असल्यामुळे मेकअप हीदेखील एक त्यातली अविभाज्य घटक झालेली असल्यासारखी असली तरीही आपण त्याची मर्यादा किती राखली पाहिजे यासाठी मला दैनंदिन आयुष्यामधे मेकअप करणं योग्य वाटत नाही मात्र कार्यक्रमानुसार औचित्यानुसार ते करणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं कारण आपण जर का कालानुसार चाललो नाही तर आपल्याला आपण काळानुसार आपण जर बदललो नाही तर आपल्यामध्ये डार्वीनच्या नियमाप्रमाणे आपण देखील थोडेफार मागे स मागे पडू शकतो म्हणून आपल्याला काळ हा त्या त्यासाठी गरजेचा आहे की आपण त्यात बदल केला पाहिजे म्हणून मी औचित्य साधूनच फक्त कार्यक्रमानुसार प्रसंगानुसारच मेकअप करते दैनंदिन आयुष्यामध्ये मेकअपचं तेवढा माझा वापर नाही मेकअपचे अनेक केमिकल्स साधनं हे जे आहेत हे अतिशय हानिकारक आहेत जे आपल्या त्वचेवर अतिशय वाईट परिणाम करतात ह्याचा विचार आजकाल केला जात नाही ते तो विचार करून कोणत्याही व्यक्तीनी मेकअप केला केला पाहिजे फक्त द दिसणं हेच फार महत्त्वाचं नाही हे पण माहीत असलं पाहिजे